हॅलो हं बोला हो का हो तर कामं आटोपले की जाणार असाल न बाहेर रॅलीत जायचं ठरलं होतं तर हं काय करणार आहे तयारी तशी हां हां काय घालणार आहे म्हणजे साडी की नववारी घालणार आहे नी फेटा वगैरे घालणार असाल हां आणि नथ वगैरे कानातले ज्वेलरी पूर्णच्या पूर्ण हो मग घरीच करणार आहे का बाहेर पार्लरमध्ये जाणार आहे तयारी करायला बरं कामं आटपले की सांगसान वेळ केव्हा जायचं हो बाहेर रॅली वगैरे मग बाहेर गेलं की बाहेरच म्हणजे रॅली वगैरे सहभागी होऊन जाऊ जेवण असंच नेहमीचंच म्हणजे जेवण काही वेगळं बनवत नाही कारण तयारी करायला मुलींची पण तयारी करण आहे त्यांना पण वेगळी म्हणजे मेक वेगळी मेकअप करायचं चालू आहे तर त्यांची पण तयारी आपल्यासारखीच तुम्ही हां तर बाहेर सगळे जमले की त्यांच्यासोबत कार्यक्रमात बोलूच पोवाडे आशांमधे हो फोटो वगैरे काढू फेटा बांधून हां तसं तुम्ही एकट्याच आहे का

हो हो हा मग तयारी झाली की निघूच तसं थोड्या वेळात तुमच्याकडं तुमच्याकडं ते नथ वगैरे आहे का म्हणजे आहे एक नथ नाकातली नथ वगैरे शिल्लक आहे का मुलींसाठी माझ्या मुलीसाठी हो कारण की ती पण घालायची म्हणते तर मग एक काळा शिल्लक पाहिजेच हो दोघींना पण तयारी करते आणि त्यांना पण इच्छा आहे यायची तर त्यांना घ्यावंच लागंल हो हो ठीक आहे